नमस्कार सर तुम्ही कालिदास नाट्यगृहातून बोलताय ना येस सर मला लाल डबा ह्या नाटकाच्या तिकीट्स हवे होते सर आमची दहा जणांची टीम आहे पण सर त्यावर काही डिस्काउंट भेटेल का नाही सर कारण की आता एवढ्या आहेत म्हटल्यावर जर आम्हाला डिस्काउंट भेटला असता तर खूपच चांगली गोष्ट झाली असती सर कारण की आम्ही कालीदासलाच आमची म्हणजे सगळी नाटकं बघायला येतो ना सर यास आणि सर आम्हाला अशी गिमिक्सवाले नाटकं खूप जास्त आवडतात त्यामुळे आम्ही नाटकं म्हणजे नाटकप्रेमी असल्यामुळे आम्ही येतोच नाटक बघायला आणि आम्ही दरवेळेस येतो तुमच्या इथे बहुतेक तुम्ही मला ओळखत नसाल मी तेजस्विनी जाधव मी जवळपास तीन चार वर्षांपासून मी कालिदासला नाटकं बघते येस सर आणि मी तथे नाटकही केलेलं आहे हो मी तिथे सिटी लाईट नावाचं एक नाटक केलेलं आहे अजून तिथे आपकी पसंद नावाचं एक नाटक केलेलं आहे सर येस येस येस तुम्ही जर आम्हाला चांग चांगल्या सवलती दिल्या ना सर तर खूप चांगली गोष्ट होईल सर येस येस सर म्हणजे तसं कसं आहे की आपल्याकडे यस शिकणं महत्त्वाचं आहे हो आणि जर कसं आहे आपण दरो दरवेळेस म्हणजे नाटक बघायला येतो हां आणि रंगभूमी ही आपली आई असल्यामुळे आपण तिथे जातोच येस आणि सर सध्या काही जाहिराती वगैरे आहेत का येस कशाबद्दल चालू आहेत ओके ओके मग सर तिथे पण रजिस्ट्रेशन करावा लागेल की तुमच्याकडेच करायचं आहे त्याचं रजिस्ट्रेशन पण ओके तुमच्याकडे केलं तर चालेल ना सर ओके सर चालेल चालेल आणि सर काही डिस्काऊंट वगैरे असेल तर नक्की सांगशाल ठीक आहे ठीक आहे सर थँक्यू सो मच सर उद्याचा शो आहे ना ओके ओके येस मी बघितलं की उद्या सात वाजेचा शो आहे संध्याकाळचा म्हणून एक दिवस आधीच बुकिंग करावं असं येस येस थँक्यू सो मच सर